जे आपले नाणे असतात नाणे गोळा करण्यासाठी नाण्यामध्ये चार प्रकारची मिटं असतात म्हणजे चार प्रकारे त्याच्यावरती आणि नोटावरती वेगवेगळ्या प्रकारचे एक सिम्बॉल असता की जे चार ठिकाणी प्रिंट होऊन येत असतात भारतामध्ये चार ठिकाणी प्रिंट होणारे एक एक नोट्स असतात आणि काही वर्ष झाल्याच्यानंतर त्या नोटामध्ये बदल होतो किंवा त्या काळामध्ये बदल होत असतो त्या नोटांमधे कॉईनमध्ये म्हणजे पहिले वेगळा कॉईन होता पहिले हे हे भारतामध्ये जवळपास पहिले हे एका वस्तूच्या बदल्यात म्हणजे एका वजनाच्या ब बदल्यात दुसऱ्या वजनात देत होते त्याच्यानंतर एक कॉईन आला जे एक नाणा आला तो नाणा म्हणजे आता एक वेगळ्या प्रकरचा नाणा पहिले सोन्याचे न चांदीचे नाणे काही समजत नव्हते सोनं चांदीचे महत्त्व नव्हतं तर सोन्याचांदीच्या नाण्यांमध्ये पहिले हे होतं होते सोनं चांदी झाल्याच्यानंतर मग लोखंडाचे आले लोखंडाच्या नंतर हेचे कॉपरचे आले झिंकचे आले कॉपर झिंक मिक्स त्याच्यानंतर तांब्या टाइप असे कॉईन याय लागले कॉईन आल्याच्यानंतर ते कॉईनचे जर आपण जतन नाही केले तर आपल्या ऐतिहासिक गोष्टी किंवा सांस्कृतिक गोष्टी म्हणजे ज्या ठिकाणी जी गोष्ट बनलेली आहे ती गोष्ट जरच आपल्याजवळ नसले तर त्या गोष्टीचा कोणताही फायदा नाही आहे त्याच्यामुळे कोणतीही गोष्ट संग्रह करण्यासाठी त्याला पहिले आपल्याला जपावे लागते जपून ठेवल्यानंतर ते संग्रहामध्ये जर ठेवले गेले चांगल्याप्रकारे ठेवले गेले की बघ पुढच्या पिढीला येणाऱ्या पिढीला जी येणाऱ्या फ्युचर किंवा भविष्यासाठी ते म आपल्यासाठी भरपूर असे महत्त्वाचे आहे